गेल्या काही वर्षापासून नेहमी न्यूसपेपरवर ही न्यूज आलेलीच असते म्हणजे दर महिन्यातून एक ना एक न्यूज असतेच की या शेतकऱ्यानी आत्महत्या केली किंवा या गावातील अशा प्रकारे आत्महत्या केली लटकून आत्महत्या केली तर नेमकं याबद्दलचं कारण असं आहे की म्हणजे जे शेतकरी असतात तर त्यांच्या शेतीला म्हणजे पावसाची जास्त झळ लागल्यामुळे किंवा म्हणू शकतो की गारा पडल्यामुळे त्यांच्या पिकाचं नुकसान झालं ज्यामुळे मग त्यांचं सर्व जे खर्च लावलेला असते शेतीवर तो एका पावसामुळे बरबाद झाला तर असे काही कारणं असतात की ज्यामुळे म्हणजे सहजासहजी कोणत्याही मनुष्याला खूप कठीण वाटेल ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करतार करतात आणि तसंच जर म्हटलं तर ह्या ज्या आत्महत्या टाळण्यासाठी आता सरकारनी अशी म्हणजे खूप साऱ्या योजना बनवल्या शेतकऱ्यांसाठी खास करून की ज्यामुळे जर कोणत्या शेतकऱ्याची काही असे पिकाचे असे नुकसान झाले तर सरकार त्यांना भरपाई करायसया म्हणजे भरपाई करून देईल शेत शेतकऱ्यांना त्यांना म्हणजे तितकेच पैसे ते परत देतील म्हणजे एक लाख रुपये दोन लाख रुपये त्यांना सहजासहजी ते देतात जेणेकरून की कोणत्याही शेतकऱ्याला खराब नाही वाटो कारण की हे शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी खूप जास्त अवघड परिस्थिती असते की त्यांची मेहनत असं पाण्याने पूर्ण बिखरताना म्हणून सरकारने हा एक निर्णय घेतला की आपण शेतकऱ्यांसाठी काही करावं जो की खूप चांगलीच गोष्ट आहे